आमच्या भागात म्हणजे महाराष्ट्र अमरावती येथील मी नांदगाव पेठ येथील रहिवासी आहे माझ्या गावामध्ये असे भरपूर रुग्णालय आणि सरकारी आरोग्य केंद्र आहेत तिथे आम्हाला सहजपणे पोचता येते प्रायवे्हेट रुग्णालय हे आमच्या गावामध्ये भरपूर आहे असल्यामुळे लवकरात आम्हाला बिमारीच दूर करण्याची संधी मिळते आणि इथूनच अमरावती हे जवळ आहे आहे तिथे इरवीन दवाखाान आहे तिथे मोठ्या मोठ्या बिमाऱ्या असली की तिथे आम्हाला जाऊन त्या बिमारीचा नाहीसा होणे हे आम्हाला शक्य पडते म्हणून आम्हाला कोण या भागामध्ये रुग्णालय आरोग्य केंद्र हे कमी आम्हाला यामध्ये भासत नाही कोणतीही बीमारी आम्हाला या रुग्णालयामध्ये दूर करता येते जवळच असल्यामुळे आम्हाला हा संधीचा फायदा मिळतो बरेचशे खेडे गावामध्ये या रुग् रुग्णालय असते किंवा नसते त्यांना दूर दूर जावे लागते पण आम्हाला असे नाही आम्हाला लवकरच लवकर त्या बिमारीचा नायनाट करता येतो म्हणून या के आम्हाला सरकारने खूप छान आम्हाला संधी उपलब्ध जवळच करून दिली आहे त्याची मी आम्ही आभार करतो जवळच मोठे मोठे रुग्णालय असल्यामुळे मोठ्या मोठ्या बिमाऱ्या जसे की किडनी स्टोन हृदयाचे अशा अनेक बिमाऱ्या आम्हाला दूर करता येते आणि लवकरच आम्हाला त्या बिमाऱ्याची ट्रीटमेंट घेऊन आम्हाला स्वस्थ शरीर असं बनवता येते